आमच्या परिसरात विविध सण साजरे केल्या जातात जे जे हंगामानुसार असतात जसे होळी हा होळी हा सज साजरा सण साजरा केला जातो त्यानंतर पोळा येतो पोळ्यानंतर पोळा हा पीक पेरणीनंतर साजरा केला जातो पोळ्याला तर खूप महत्त्व म दिलंच गेलं आहे की पोळा हा बैलांचा सण समजला जातो जी जो शेतीमध्ये राबतो पूर्ण वर्षभर आणि त्या दिवशी त्याची पूजा केली जातात त्याला त्याचे आभार मानले जातात शेतकरी त्याचे आभार मानतो की तू एवढा राबून मला पीक पिकवून देतो बा ते त्यासाठी तो पोळा साजरा केला जातो त्यानंतर नागपंचमी न साजरी केली जातात ज्या दिवशी जमिनीची पूजा केली जातात की बा जे जमिनीत जे विवि जे नाग आहे किंवा साप आहे का त्याची पूजा केली जाते जे जमीन भुसभुशीत करून शेतीसाठी उपयोगी प करतात त्यामुळे नागपंचमी हा सण साजरा केला जातो त्यानंतर आमच्या इथे बहिरमची यात्रा होते का ज्या ठिकाणी एक देवता आहे बहिरामबुवा म्हणून त्याची पूजा केली जातात त्या त्याच्या निमित्ताने तेथे यात्रा भरते आमच्या ठिकाणी एक संतमहात्मे आहे त्यांच्या त्यांच्या ज जन्मदिवसानिमित्त तेथे तेथेपण यात्रा भरली जाते असे विविध सण आमच्या ठिक् आमच्या परिसरात साजरा केल्या जातात जे हंगामानुसार त्याचं विविध महत्त्व आहे ते साजरे केले जातात